हा न नमस्ते शेटजी मला हा मला हे घ्यायचं होतं मूग घ्यायचे होते दहा क्विंटल दहा क्विंटल मूग घ्यायचे होते तर तुमच्याकडे काय भाव आहे काय नाही काय भावात मिळेल आम्हाला गहू वगैरे गहू घ्यायचे होते दहा दहा दहा क्विंटल हा दहा क्विंटल गहू आणि दहा क्विंटल मूग घ्यायचे होते आम्हाला तर काय काय भाव काय भाव आहे तुमच्याकडे तिकडे

पण क्वालिटी वगैरे चांगली आहे ना त्याची हा हा रिप्लेस म्हणजे काही जर खराबी वगैरे असेल तर आम्हाला रिप्लेस वगैरे करून मिळेल ना

हा तसंही आमच्या इकडे कसं थोडंसं म्हणजे फॉल्टी माल असतो ना त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला तिकडे फोन केला विचारलं की माल कसा आहे काय आहे हा कस्टमरची कशी खूप हे असतात ना डिमांड असतात ना की नाही बुवा माल आम्हाला फ्रेश पाहिजे त्यामध्ये खराबी नको काही फॉल्टी माल नको वगैरे ह्याच्यासाठी म्हणून मी तुम्हाला विचारलं शेटजी काय आहे कसं काय आहे तुमच्या तिकडे हा कॅशमध्येच कॅशमध्ये क्रेडिटवर नाही बरं बरं चालेल सांगते मग शेटजी मग मी तुम्हाला करते तसं मला जर इकडे काही असेल असले म्हणजे लेडीजनी वगैरे मागितलं वगैरे तर त्यावेळेला मी करते तुम्हाला कॉल वगैरे सांगते तुम्ही मला ऑर्डर माझी पाठवून द्या ज्या वेळेला मी जसं सांगील त्या वेळेला किती दिवस लागतील पण मग हा तरी म्हणजे आमच्यापर्यंत माल पोहोचेपर्यंत किती दिवस लागतील हो का बरं बरं चालेल शेटजी मग ठीक आहे मग हो हो हो चालेल चालेल ठीक आहे मग